राज्यातील शिक्षणांमध्ये समाजमाध्यमं आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म अतिशय महत्वाची भूमिका बज बजावताना सध्याच्या काळामध्ये दिसतात जसं की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पारंपरिक शिक्षण पद्धतींचा जो वापर केला जात होता त्या वापरावरती पुढे जाऊन आता ऑनलाईन माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे जसं की ऑनलाईन माध्यमांमध्ये झूम मीटिंग असतील गुगल मीट असतील याच्या माध्यमातून देशाच्या किंवा जगाच्या कानाकोपऱ्यामधून विद्यार्थी हे त्या मीटिंग जॉईन करून ज्ञान मिळवू शकतात त्याचबरोबर वेगवेगळी जी समाजमाध्यमं आहेत त्याच्या माध्यमातून जसं की यूट्यूब चॅनल्स आहेत तिथेही ते घर बसल्या वेगवेगळ्या विषयांचं सखोलपणे ज्ञान घेऊ शकतात हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांना एक योग्य मार्गदर्शक दिशा मिळणं अतिशय गरजेचं आहे इन्फॉर्मेशन माहितीचा साठा हा इन समाज माध्यमांच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्यासमोर उपस्थित झालेला दिसतो पण हे सगळं होत असताना विद्यार्थ्यांची दिशा योग्य रितीने होण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणं अतिशय गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये ऑडिओबुक असतील ईबुक्स असतील किंवा ई कंटेंट असेल याच्या माध्यमातून विषय जे आहेत ते वेगवेगळ्या टेक्निकच्या माध्यमातून तंत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीने सुट्या सुट्या भागांमध्ये करून तुमच्यासमोर ठेवलेलं असतो अशा काही घटकांचा वापर विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडीसाठी स्वयं अध्ययनासाठी त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करता येतो समाजमाध्यमं हे समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम करत असतात पण काही नतद्रष्ट लोकं असतात ते समाजाची घडी जी आहे ती विस्कळीत करण्याचं काम करत असतात समाजमाध्यमांचा वापर जेव्हा आपला विद्यार्थी करत असतो तर हे करत असताना त्याच्याकडे डोळसपणे पाहणं ही अतिशय गरजेचं आहे कारण की इंटरनेटची भूमिका असेल समाजमाध्यमांची भूमिका असेल तर त्यामधून फक्त काही घातक चांगल्याच गोष्टी सांगितल्या जातात असं नाही तर काही घातक विघातक कृत्यसुद्धा समोर येताना दिसतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना समाज माध्यमं आणि ऑनलाईन जरी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले असतील तरी त्याची जी उपलब्धता आहे ती त्याची सूत्र जे आहे ते शिक्षक आणि पालकांच्या हातात असावीत की जेणेकरून आपला पाल्य जो आहे आपला विद्यार्थी जो आहे तो कोणत्या पद्धतीने शिक्षण घेता आहे याच्याकडे त्यांचं लक्ष राहील आणि खरोखरच ही जी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत समाज माध्यम आहेत ही शिक्षणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतात